हां नमस्कार मी नागठाणमधून बोलत आहे आरोग्य विमा विभागात कॉल लागला आहे ना हां तर मॅडम मला म्हणजे माझ्या आईवडलांचा दोघांचाही हां आरोग्य विमा योजनामध्ये हे करायचं आहे नाव वगैरे हे करायचं हां त्यांचं आत्ता वय तरी आईचं आहे साठ आणि बाबांचं पासष्ट वय आहे दोघांचं हां ओके मग त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील हां का ओके आणि म्हणजे ते हप्ते वगैरे कसं असतंय ते सांगू शकता तुम्ही

आणि त्यात काय काय म्हणजे त्या पॉलिसीमध्ये काय काय येणार फायदे त्याचे हा का ओक्के ठीक आहे अजून तुम्ही काही काय मला माहिती देऊ शकता का आत्ता ठीक आहे ठीक आहे मॅडम हो मी येऊन जाईन एकदा त्यांना दोघांना पण आणायची गरज आहे का म्हणजे तिथं हां आईला आणि वडिलांना पण ठीक आहे मग मी घेऊन येईन त्यांना आणि डॉक्युमेंट पण आणते हो ठीक आहे ठीक आहे हो हो येते मी हां धन्यवाद